प्रेक्षकांसमोर गाताना भीती तर खूपच येते आहे म्हणजे आपण गाणं गात असताना आपल्याला आपला सूर लागेल की नाही किंवा आपले शब्द बरोबर जातील की नाही किंवा आपलं गाणं लोकांना आवडेल की नाही गायक म्हणून य् या गोष्टीची एक भीती वाटणं साहजिक आहे पण त्याच्यावर मात म्हणजे काय एकतर आत्मविश्वास महत्त्वाचा संपूर्ण तयारी करायची सुरांचा रियाज करायचा आणि मग उतरायचं प्रेक्षक आपलेच असतात प्रेक्षक आपल्याला निश्चित साथही देतात त्यामुळे गायक म्हणून गात असताना संपूर्णपणे आपल्या गुरूंची आठवण करायची आणि आपल्या कलेशी आपण प्रामाणिक राहायचं आणि आपण जे गाणं निवडलंय ते गाणं गात राहायचं प्रेक्षक नक्कीत् तुम्हाला साथ देतात आणि गाणं चांगलं झालं तर तुम्हाला दादही देतात